उत्तर भारत आणि दक्षिण भारताबद्दल जर बोलायला गेलं तर त्यांचं संस्कृतीमध्ये खूप फरक आहे जसं की त्यांची भाषा आता दक्षिण भारताबद्दल बोलायला गेलं तर त्यांच्या इकडे तमिळनाडूमध्ये तमिळ भाषा बोलली जाते तेलंगनामध्ये तेलगू बोलली जाते कर्नाटकमध्ये कन्नड बोलली जाते आणि केरळामध्ये मल्याळम बोलली जाते त्याचप्रमाणे उत्तर भारतात जर असेल तर हिंदी बोलली जाते हिंदी आणि इंग्लिश भाषेचा जास्त वापर होतो उत्तर भारतात तसंच त्यांच्या दोन्हीकडचे खाद्यपदार्थसुद्धा वेगवेगळे आहेत तसं उत्तर भारतात मिठाई असेल किंवा जिलेबी वगैरे असेल ह्या गोष्टी खूप फेमस आहेत पण दक्षिण भारतात त्यांचा हैदराबादी बिर्याणी असेल किंवा तामिळनाडूचा राईस असेल किंवा त्यांची जी केरळची जी बसण्याची पद्धत आहे जेवणाला बसण्याची केळीचं पान घेऊन तर अशात खाद्यपदार्थामध्येसुद्धा त्यांच्यात खूप फरक आहे आणि पोशाखाबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण भारतात शक्यतो सांस्कृतिक पोषाख घातला जातो ज्याच्यामध्ये लुंगी आणि पांढरा शर्ट असतो कारण तिकडचे वातावरण खूप उष्ण असते त्यामुळे शक्यतो लोक पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे पसंत करतात आणि उत्तर भारताबद्दल बोलायचं झालं तर तिथे वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे वेगवेगळे डिझाईन असलेले कपडे घातले जातात आणि पाश्चात्य संस्कृतीचा सुद्धा प्रभाव उत्तर भारतावरती पडलेला आहे खूप आणि हवामान उत्तर भारताकडचं खूप वेगळं आहे तिकडे थंडी असते उन्हाळा असतो तिकडे राजस्थान वगैरेच्या बाजूला जर गेलं तर तिकडे उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आणि एकदमच उत्तर बाजूला जर बघायला गेलं जम्मू काश्मीर असेल किंवा उत्तराखंड उत्तर प्रदेश वगैरे हे जे प्रदेश आहेत त्या भागांमध्ये खूप प्रमाणात थंडी आपल्याला बघायला मिळते ज्याचं कारण तिकडे हिमालय पर्वत असल्यामुळे तिकडे असे असं वातावरण असतं आणि दक्षिण भारताबद्दल जर बोलायला गेलं तर तिकडे तर तो भाग विषुववृत्ताच्या खूप जवळ असल्यामुळे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते आणि सूर्य तेथून खूप जवळ आहे उत्तर भारताच्या तुलनेत आणि राजकारण साक्षरता किंवा भौगोलिकता इत्यादीबद्दल जर का बोलायला गेलं तर तिकडची राजकारणी उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताचे राजकारणी जे आहेत ते खूप वेगळा विचार करतात ते त्यांच्या टेक्नॉलॉजीवर किंवा त्यांच्या संस्कृतीवर खूप भर देतात आणि त्यांच्या राज्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करतात त्याच्यात म्हणजे उत्तर भारत थोडासा मागे आहे पण थोड्या थोड्या प्रमाणात हे डेव्हलपिंग होत आहे त्यामुळे याचा प्रभाव त्यांच्या संस्कृतीवर थोडाफार पडत आहे आणि संधींबद्दल जर बोलायला गेलं तर उत्तर भारताला खूप संधी आहेत म्हणजे खेळात असेल किंवा इतर कोणतेही क्षेत्रात असेल तर शक्यतो उत्तर भारतात खूप संधी मिळतात कारण त्यांच्या इकडे लोकसंख्या जास्त आहे तिकडचे जे राजकारणी आहेत त्यांच्यात जे पॉवर आहे ते त्याचा वापरसुद्धा करून त्यांना खूप संधी मिळतात त्या तुलनेत दक्षिण भारतातले लोक जे आहेत ते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत शक्यतो अभ्यास करायला बघतात म्हणजे शास्त्रज्ञ वगैरे असतील ते सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ हे तामिळनाडूमधून जातात जो की दक्षिण भारताचा भाग आहे त्यामुळे दोन्हींच्या तुलनेत जर बघायला गेलं तर दक्षिण भारत हा खूप चांगला आहे त्यांच्या संस्कृतीच्या बाबतीत आणि ते त्यांचं जे काही राहणीमान आहेत त्याच्या बाबतीत दक्षिण भारत हा उत्तर भारतापेक्षा थोडासा चांगला आहे